खगोलशास्त्राशी माझे प्रारबिंग स्मरण हे खूपच रोचक आहे लहानपणी मी जेव्हा रात्रीच्या आकाशाकडे पाहायचो तेव्हा त्या चमकणाऱ्या ताऱ्यांना मला नेहमीच मोहून टाकलं त्यावेळी मला आकाशाबद्दल काही फारशी माहिती नव्हती परंतु त्या चमकणाऱ्या प्रकाशांच्या बिंदूंनी मला नेहमीच आकर्षित केलं माझा पहिला खगोलशास्त्राच्या शिकवणीची सुरुवात शाळेत विज्ञानाच्या वर्गातून झाली विज्ञान शिक्षकांनी आम्हाला सूर्यमालेच्या ग्रहांबद्दल शिकवले आणि पहिल्यांदाच जाणून घेतले की आपल्या पृथ्वीव्यतिरिक्त अजूनही बरेच ग्रह आहेत या ग्रहांचे नाव बुध शुक्र मंगळ गुरु शु शनी असे आहेत मी मोठ्या उत्सुकतेने शिकलो मला आठवतं आहे की मी शनिग्रहाच्या काड्यांच्या गोष्टी ऐकल्यानंतर किती आश्चर्यचकित झालो होतो त्यावेळी शनिशी कसे तयार झाले असतील हे विचारण्यात मी गढून गेलो होतो खगोलशास्त्रावरील माझे प्रेम वाढवणारा एक विशेष क्षण म्हणजे आमच्या शाळेतील तारांगण कार्यक्रम आम्हाला रात्रीचे आकाशाचे निरीक्षण करण्यासाठी दुर्भिणचा वापर करण्याची संधी मिळाली तेव्हा मी प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावरील खड्डे आणि गुरुग्रहांचे चार मोठे उपग्रह पाहिले त्या अनुभवाने माझे खगोलशास्त्राबद्दलचे आकर्षण आणखीच वाढवले माझ्या वाचण्यात येणारी काही पुस्तके जसं की कॉस्मॉस कार सागन यांची लिहिलेली मला ब्रह्मांडाच्या विशालतेचे आणि त्याच्या रहस्यांची जाणीव करून दिली या पुस्तकांनी मला तारांच्या जन्म क काळेविवाहार आणि अंतराळातील इतर रहस्याबद्दल समजून सांगितले खगोलशास्त्र शिकवण्याचे हे प्रारंभिक अनुभव माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले